मला उद्योगपती यांच्याबद्दल बोलायला आवडंल रतन टाटा ह्यांच्याबद्दल मला बोलायला आवडंल रतन टाटा हे जगप्रसिद्ध उद्योगपती आहे यांनी यांची खूप साऱ्या कंपनीज काढल्यात टाटा पॉवर टाटा स्टील टाटा मोटर्स टाटा ए एयर इंडिया आणि यांनी लोक यांनी लोक विकास करण्यासाठी ह्या खूप साऱ्या कंपन्या काढल्याय टाटाच्या प पन्नास प्रतिशत इन्कम टॅक्सचा उपयोग लोकांसाठी केल्या लोकांच्या उज्वलासाठी आणि कल्याणासाठी केल्या केल्या जातो टाटा यांनी फोर सीटर कार नॅनो काढली होती कारण की एक बाइकवर चार चार जणं बसायचे तवा टाटा यांनी एक आयडिया काढली की एका बाइकवर चार जणं बसत आहे तर अशी आपण कोणती तरी एक छोटी काड काढू ती सगळ्यांना उपयोग येण्यासाठी येईन आणि सगळ्यात लोवर मिडल क्लास आणि सगळे गरीब माणसं पण घेऊ शकतील तर टाटांनी टाटा नॅनो ही कार अशी काढली होती तर ती टाटा नॅनो कार काढली त्यांनी चार सीटर कार होती फॅमिली कार होती तर तिची किंमत क तरी पण एक लाख रुपय होती एक ते दोन लाख तर ती अशी या विचारानं टाटा यांनी काढलेली की सगळे उद्योग सगळे गरीब ते अमीर लोकं पण घेऊ शकतात त्यांच्यासाठी काढलेली होती पण त्यानंतर टाटा त्यांनी ही कार लाँच केल्यानंतर तिला काही प्रसि प्र प्रसि प्रतिसाद नाही मिळला ती कार जास्त चालली नाही आणि त्या टाटा यांना नाव ठेवण्यात आले पण टाटा टाटांनी तर काही हार नाही मानली टाटा त्यांनी मग त्यांचे खूप सारे दुसरे उद्योग चालू केलते जसे की टाटा स्टील टाटा पॉवर्स टाटा एयरपोर्ट्स आता सध्याच्या चर्चेत तर टाटा एयरपोर्ट्स टाटा एयरपोर्ट्सचं खूप चालतं टाटा यांनी गवरमेंटला खूप सारे एयरपोर्ट दिले आहे जसे की त्यांना गवरमेंटनी गवरमेंटला त्यांनी खूप सारे एयरपोर्ट दिले आहे गवरमेंटची इकॉनमी जी डी पी वाढलीय त्याच्याबद्दल गवरमेंटला जे एयरपोर्टवरून पैसे येत आहेत जे ते गवरमेंट लोकांच्या आणि आपल्या देशाच्या विका विकास होण्यासाठी वापरल्या जाता आणि टाटा ही टाटा हे उद्योगपती मला खूप आवडता एवढंच मी त्यांच्या त्यांच्याबद्दल बोलू इच्छित आहो धन्यवाद